माझा पॉजिटिव एक्सपीरियन्स आहे जो माझ्याकडे फोन आहे माझ्या फोनचं नाव आहे सॅमसंग गॅलेक्सी जे सिक्स हा लॉन्च झाला होता दोन हजार सतरामध्ये ज्या दिवशी लॉन्च झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी हा घेतला होता जेव्हा घेतला होता हेच्यात होता अँड्रॉइड नऊ आज हा अपडेट होऊन अँड्रॉइड लेवन झालेला आहे याची इंटर्नल मेमरी आहे बत्तीस जी बी मी हा एक्सटेन्ड करू शकतो दोनशे छपन्न जी बीपर्यंत हा आता प्रेझेंट आहे अँड्रॉइड लेवन लॉलीपॉपच्या वर्जनवरती बेस बेस्ड आहे याच्यामध्ये कॅमेरा आहे आठ मेगापिक्सलचा याच्यामध्ये रेडिओ सिस्टम आहे याच्यामध्ये दोन सिमकार्ड आहे दोन सिमकार्डशिवाय मी याच्यात मेमरी कार्ड पण टाकू शकतो फ्रंट कॅमेरा आहे चार मेगापिक्सलचा स्पीकर आहे व्हॉल्युम कमी जास्त करणारं बटन आहे लॉक करणारं बटन आहे अनलॉक करणारं बटन आहे सेन्सर आहे येच्यामध्ये फिंगर लॉकचं सेन्सरपण आहे येच्यामध्ये हेची बॅटरी चार हजार मेगा पिक मेगा हर्ट्झची आहे याचा जो डिस्प्ले आहे तो सुपर ॲमोलेट आहे पाच पॉईंट नऊ इंचाचा याचा डिस्प्ले आहे याचा रंग काळा आहे आणि गेल्या आठ वर्षांपासून मी हा फोन वापरत आहे आज गेल्या आठ वर्ष झाले या फोननी मला बिलकुल त्रास दिला नाही आहे याची एकपण गोष्ट मी अजून रिप्लेस केलेली नाही आहे आणि नेटवकसाठी बेस्ट आहे नेटवक कधी जात नाही या फोनमधलं रेअरली नेटवक जातं येच्यातलं आणि हँग होत नाही फोन खूप चांगला फोन आहे हा मी कोणालापण सजेस्ट करतो सॅमसंग कंपनीचाच फोन सजेस्ट करतो मी दुसरा कोणता करत नाही कारण की मी स्वतः आठ वर्षांपासून वापरत आहे तर या फोनच्याबद्दल हीच माहिती मला द्यायची होती धन्यवाद